चांगले फोटोग्राफ्सकरता आम्ही आमच्या इथल्या ठिकाणं सांगायची झाली तर बीच आहे किल्ले आहेत त्याच्यानंतर डोंगर आहे टेकड्या आहेत त्याच्यानंतर बाग आहेत नंतर बन आहेत म्हणजे सुरूचा बन झालं किंवा पाम बीच झालं अशा गोष्टी आमच्याकडे आहेत पहिली गोष्ट म्हणजे जर वेस्टन असतील वेस्टन लुक असेल किंवा ट्रॅडिशनल कोळी लुक असेल किंवा इतर तर आम्हाला बीच बरा पडतो त्याच्यानंतर सिनेमॅटिक काम असेल किंवा सिनेमॅटीक व्हिडिओ असेल किंवा आत्ताचं ट्रेंडिंग आलेलं स्लो मोशन असेल तर आमच्याकडे सुरूचे बन किंवा पाम बीच आहेत या गोष्टी म्हणजे हे लोकेशन आम्हाला बरे पडतात तिथे शूट करण्यासाठी त्याच्या नंतर आमच्याकडे टेकड्या आहेत म्हणजे आताचं जस्ट नवीन आलेलं म्हणजे आताची फॅशन असेल तर प्रिवेडिंग झालं किंवा ट्रॅडिशनल झालं किंवा देवीदेवतांच्या सणांचे फोटो करायचे झाले तर टेकडीवर किंवा डोंगरावर आमच्याकडे ते लोकेशन्स आहेत आणि डोंगरावर आणि टेकडीवर शूट करायचं झालंं तर पावसाळ्यात खूप छान वाटतं आणि बीचवर तुम्ही शूट करायचं असलंं तर प्रिवेडिंगसुद्धा हल्ली बीचवर शूट होतात पण हल्ली फॅशन है की काहीतरी वेगळेपण पाहिजे वेगळेपण पाहिजे म्हणून लोक डोंगर असतील कडा असतील किंवा सुरूचा बन असतील तिथे शूट करतात तर आमच्याकडे या सगळ्या गोष्टी अवेलेबल असल्यामुळे शूट करणं बऱ्यापैकी सोपं जातं आणि जुनी घरं असतील किंवा जुनं पडलेलं घर असेल अशा ठिकाणी जास्त प्रमाणात शूट केलं जातं